माझा आवडता खाद्यप्रकार म्हणजे एखादं स्वीट आयटम कुठलं आणि जसं गुलाबजामून झालं रसगुल्ला झाला हा कधी पण आता असं मस्त आरामात बसला टी व्ही समोर चालू आहे त्यावेळेस जर खायला मिळालं तर फारच चांगलं आणि गुलाबजामून हे फ्रीजमध्ये ठेवलं जे थंड प्रकारचे जे असतात ना ते खूप जास्त प्रमाणात आवडतात त्याचबरोबर जसं जर पाऊस जर पडत असेल तर भजी वगैरे जर मिळाले तर फारच चांगलं भजी पण ते कांदा भजीचे जे वेगवेगळे प्रकार असतात कांदा भजी म्हणा किंवा थोडंसं त्यामध्ये आपण आलू वगैरे कापतो आलूची जी भजी करतात ते किंवा सोबतच जर मिरचीचे भजी असते ती अन त्याच्याबरोबर ज्या मिरच्या ज्या आहेत त्या तेलामध्ये तळलेल्या असलेल्या फारच चांगल्या असे दोन आयटम जे आहेत ना ते मला खूपच आवडतात आणि त्याचबरोबर मग असे खूप सारे खूप आयटम आहे पण गोड आयटम किंवा असं कुरकुरीत जे आयटम राहतात आता चायनीजमध्ये पण खूप सारे असतात पण ते चायनीज घरी बनवता येत नाही त्यामुळे भजी जे आहेत ते घरगुती बनवून फार चांगलं आवडतात ते त्यामध्ये मग कांदे भजी असो किंवा आलूची भजी असो किंवा मग ज्या शिमला मिरचीचे पण भजी असो किंवा आपलं जे नॉर्मल मिरच्या असतात त्याचे भजी असो आणि गुलाबजामून किंवा रसगुल्ला हे फ्रीजमध्ये ठेवलेले असले तर फारच चांगलं